स्थानिक भागामधे जिओ व्होडाफोन एअरटेल बी एस एन एल असे विविध प्रकारचे डेटा प्लान्स लोक इथे वापरतात आमच्या फॅमिलीमधे जिओ व्होडाफोन आणि आयडिया हे तीन प्रकारचे डेटा प्लान्स आम्ही वापरतो आहे सहसा इथे एअरटेलला खूप चांगल्या प्रकारचं नेटवर्क मिळतं त्यामुळे स्थानिक लोक एअरटेलचा पण खूप जास्त प्रमाणात वापर करत आहेत जिओ नेटवर्क प्लानमधे डेटा प्लानमधे खूप जास्त सुविधा उपलब्ध असल्यामुळे आम्ही जिओचं डेटा प्लान वापरतो तसेच इंटरनेट स्पीड ही जिओ आणि एअरटेलला चांगली असल्यामुळे स्थानिक लोक जास्त करून हे दोन डेटा प्लान्स वापरतात